राज्यातील जी कृषीक्षेत्र आ आता जी ठाणे जिल्ह्यातील जे कृषीक्षेत्र आहेत ते स्थानिक समुदाय आणि समाजाशी असे जोडून घेते की संवाद साधते की म्हणजे शेतकरी असतात ते आता शेतकरी असतात त्यांना खूप जास्त प्लॅटफॉम दिलेले आहेत आ ॲपवरून ते संवाद साधत असतात आणि किंवा ते स्वतःची पार्टी एकसंध बनवू शकतात सहकारी संघटना बनवू शकतात ते एक वेगळा संघ बनवू शकतात तर त्याच्या त्याचा वापर करून ते स्वतःचे काय बोलतात सतत जो आहे तो दं तो हा त्यांचा पो प लोकांकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतात बस एवढंच ते त्यांचा संवाद साधतात आणि इतरही काही गोष्टी आहेत त्याच्यामुळं ते त्यांचा संवाद जनतेकडून म्हणजे समाजाकडे ते पोचवतात